मला येणारे माझ्या तुलनेत मराठी भाषा ही खूप उत्तम आहे जेणेकरून संवाद साधण्यासाठी खूप उपयोगी पडते म्हणजे महाराष्ट्रात राहून मराठी येणं हे आवश्यकच आहे कारण मराठी ही जिथे तिथे उपयोगी असते मराठी भाषा मराठीमध्ये आपण वेगवेगळ्या पर्याय असतात वेगवेगळी भाषा बोलली जाते प्रत्येक जागेची मराठी वेगळी असते प्रत्येकाचं एक बोलण्याची पद्धत वेगळी असते मराठी भाषा असली तरी पण ती बोलण्याची पद्धत ही वेगवेगळी असते मराठी ही आपल्यासाठी खूप सोपी आहे बोलण्यासाठी आणि शिकण्यासाठी ही खूप सोपी आहे इतर तुलनेमध्ये मराठी ही उच्च भाषा मानली जाते कारण की मराठी ही आलंच पाहिजे माझं असे व्यक्ती माझं असं म्हणणं आहे की मराठी भाषा प सगळ्यांना आलीच पाहिजे उच्च वाटते मला मराठी भाषा बाकीच्या भाषेच्या तुलना कारण की हिंदी ही सगळीकडे वापरली जात असली तरी आपल्यालासुद्धा येत असली तरी पण मराठी ही येणं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपण महरा महाराष्ट्रात राहतो ही मराठी आलीच पाहिजे हे मोठं आपलं आहे आणि आपण दुसऱ्यांना रेगुलर पाहिजे आपण हिंदी न बोलता आपण मराठी बोललं पाहिजे

मराठीचं भाषेचं आता आणि आता मराठी भाषेला उच्च दर्जासुद्धा भेटलेला आहे सो मराठी तर येणं हे आपला व्यक्तिमत्त्वाला पण शोभलेला पाहिजे